शिक्षणाने माणूस प्रगतिशील होतो स्वतःचा स्वतःला तो समृद्ध करतो शिक्षण घेण्याने त्यांची प्रगती होत राहते समाज प्रगतिशील होतो राष्ट्र प्रगतिशील होतं शिक्षण जर नसेल तर तुम्हाला ज्या कुठल्याही तुमच्या अवतीभवती काय चाललं आहे हे काहीच कळणार नाही सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही सगळं तंत्रज्ञान हे जर तुम्ही घेत जाणून घेतलं नाही तर तुम्ही अशिक्षित आहात तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही जग ज्या वेगाने बदलत आहे तो वेग आपल्याला पकडता आला पाहिजे आणि त्या वेगासाठी शिक्षण हे गरजेचं आहे शिक्षणामुळे तुमच्यामध्ये सु सुविचार विवेक स्वातंत्र्य ह्या गोष्टी तुम्हाला कळ कळतात आणि सुजाण नागरिक व्हायला मदत होते शिक्षणच नसेल तर आपण काय करतो हे त्या व्यक्तीला कळत नाही माझ्या ओळखीमध्ये एक आजोबा होते त्यांना वास लिहिता वाचता येत नव्हतं ते डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना औषध लिहून दिलं नंतर ते मे एका औषधाच्या दुकानात गेले औषधाच्या दुकानवाल्याने सांगितलं कसं औषध घ्यायचं काय पण ते घरी आल्यावर पूर्ण विसरून गेले त्यांच्या जखमेवर लावायचं जे औषध त्यांनी दिलं होतं ते ते आणि पोटात घ्यायचं औषध अशी दोन औषधं दिली होती आजोबांनी जखमेवर लावायचं औषध पोटात घेतलं आणि पोटात घ्यायचं औषध जखमेवर लावलं आणि त्यांना ते दुखणं वर्षभर पुरलं तर असं अशी ही एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे जगाशी नाळ जोडण्यासाठी जगाशी आपला समन्वय साधण्यासाठी ह्या वेगाशी जुळण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे